हॅलो बोला काय ओ सर काय म्हणता नमस्कार नमस्कार बोला काय म्हणत आहे काय चाललं काय नाही काय नाही म्हटलं ते मागे आपली चर्चा झाली होती ना आपलं स संस्थेचा वर्धापनदिन करायचा आहे आता दहावा वर्धापनदिन आहे एक जानेवारीला तो वर्धापनदिन होता ना त्याच्याबद्दल बोलायचं होतं म्हटलं चला बोलू सर मला काय वाटतं हां

तर आपण मागच्या वेळेस तर हे घेतलं होतं आरोग्यशिबीर तर मला वाटतं यावेळेस आपण वृक्षारोपण त करावं वृक्षारोपण हां वृक्षारोपण आता काय पर्यावरणाच्या दृष्टीनं वृक्षारोपण फार महत्त्वाचं आहे तर वृक्षारोपण आहे ना आपली ती खंडोबाची टेकडी ना तिथे आपण जे आपले बेची झाडं आहेत चिंचा असेल कडूलिंबं जांभूळ वड चिंच यांनी काय होईल द पर्यावरणात सुधारणा होईल कारण प्रदूषण चाललं नाशिकचं आता तर मला वाटते वृक्षारोपण करावं काय वाटत तुमचं काय मत

बरोबर

हां नाही माझ्या डोक्यात साधारणतः दीडशे ते दोनशे झाडं लावायचे त्याच्याकरता आपल्याला आता काय करणार करावं लागणार आहे विद्यार्थी संख्या म्हणजे आपल्याला स्वयंसेवक महत्त्वाचे तर प्राचार्य आहेत ना आपले काळे सर त्यांच्याशी बोलून घेतो मी त्यांचे ते एन एस एसचे काही विद्यार्थी आहेत काही एन सी सीचे आहेत त्यांना घेऊन मी आपल्याला हे काम करता येईल असं तर हां आता तसं तर विकत घ्यायला पाहिजे पण ते आपले मित्र आहे न गांगुर्डे ते पर्यावरण खात्यात आहे पर्यावरण खात्यात तर त्यांचे काही असतात का बुवा हे वड पिंपळ वगैरे ते फ्रीमध्ये देतात सामाजिक संस्थान तर आपण जाऊन त्यात जर त्यांनी आपल्याला ते फ्रीमध्ये दिले तर मग तो खर्च वाचेल तरी वाहतुकीला आपल्याला टेम्पो वगैरे लागणारच आहे कुद कुदळ फावडे ते सगळे

हां नाही नाही नाही ते संवर्धन फार महत्त्वाचं आहे कारण काय हे लोकं म्हणतात तुम्ही फोटो काढले गेले निघून झाड गेलं वाढून तर तसं आपल्याला ते कमीत कमी पाच सात वर्ष त्याला पाणी वगैरे परत शेळ्या बिळ्या मेंढ्या याच्यापासून वाचवावं लागंल ते त्याचं नियोजन करू आपण त्याचं नियोजन ते म्हणजे विशेष नाही एवढं आपल्या दृष्टीने कारण आपली सं संस्था मूळची आहे सभासद आहे आपले एकदम तर आज संध्याकाळी तसं सहा वाजता आपण भेटू गांधी चौकामध्ये आपले बाकीची आहे नेपाडी हा म्हणजे कसं आहे कोणी प्रमुख पाहुणे बोलवायचे हा प्रमुख पाहुणे वगैरे कुणी बोलवायचे असेल तर ते आधी सगळी चर्चा करून घेऊ आणि चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम करू त्यानिमित्ताने पर्यावरणाचे संवर्धन होईल आणि सगळ्या चांगले होईल चालंल मग भेटू संध्याकाळी करतो मी तुम्हाला कॉल ठीक आहे चालेल ओके ओके ओके बाय